मला रेस्टॉरंटला काही सूचना द्यायच्या आहेत तर त्या अशा आहेत की मी त्या मी त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो म्हणजे पण पण त्या सूचना अशा आहेत की त्या सूचना अशा आहेत की त्यानी पदार्थांमध्ये तेल जरा कमी वापरावं म्हणजे पदार्थ जास्त तेलकट करू नयेत आणि मसालासुद्धा पदार्थांमध्ये जर कमी वापरावा म्हणजे जास्त मसालेदार होणार नाहीत पदार्थ हां प्रमाणामध्ये वापरावा ते प्रमाणात झाले पाहिजेत कारणच काय प्रमाणामध्ये ते पदार्थ मस मसाला असावा पण तो प्रमाणामध्ये असावा आणखी स्वच्छता होती स्वच्छता होती चांगली होती पण तरीसुद्धा आणखीन थोडी स्वच्छता असायला हवी टाप टीप पण हा चला पाहिजे हां आण आणखी आणखी पाहिलं तर वेटिंग म्हणजे त्या एखादी हे दिल्यानंतर म्हणजे एखादी ऑर्डर दिल्यानंतर ते यायला वेळ लागतो माहिती आहे पण फारही वेळ लागून उपयोग नाही थोडासा वेळ लागला ठीक आहे जास्त वेळ लागून उपयोग नाही मग म्हणून की एक ती दिलेली ऑर्डर आपण कस कस्टमरपर्यंत लवकर कशी येईल हेही त्यानी पाहावं कस्टमर म्हणजे त्या आता मी ते जाऊन म्हणजे त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलो म्हणून ते सगळं सांगतो आहे की मी त्या रस्टॉरंटमध्ये जाऊन आलो म्हणून हे सगळं सांगतो आहे की जास्त वेटिंग करायला लाव लावू नये आणखी खूप चांगलं होतं बाकीचं सांगायच झालं तर सर्विस सर्विस म्हणजे जे देणं म्हणजे देतात आपल्यापर्यंत आणून ठेवतात वगैरे पण देताना सुद्धा केले त्यांचं जे वाढणं असतं म्हणजे ते आपल्याला सर्व्ह करतात तेव्हा की नाही आपल्याला त्याचा किती हवं आहे हे बघूनच त्यांनी वाढावं किंवा बास म्हणलं की हां ते तसेच वाढतात पण तसेच वाढावं त्यांनी आणि शेवटी ते आपल्याला घ्यायला देतात आणि क्वांटिटी त्या रेस्टॉरंटनी थोडी जरा जास्त ठेवावी पुरलं घेतलेलं पुरलं पण थोडंसं आणखी थोडं जास्त असेल तर बरं झालं असतं त्यामुळे त्यानी क्वांटिटी जरा जास्त ठेवावी इतकंच एकंदरीत बघ्याची सर्विस म्हणा स्वच्छता टापटिप म्हणा चांगला हो